हॅलो कल्पतरू इलेक्ट्रॉनिक्स हो बोला की सर आपल्याकडं सगळंच आहे टी वी वॉशिंग टी व्ही वॉशिंग मशीन फ्रीज कूलर ए सी व्हॅक्यूम क्लीनर ए सी पण आहे ठीक आहे ना आहे ना सॅमसंगचे एल जीचे टी वी फ्रीज वॉशिंग मशीन सगळंच आहे आपल्याकडं एल ई डी आहे एल सी डी आहेत कर्व टी व्ही आहेत ओ एल ई डी आहेत फ्रीज आहे डबलडोअर सिंगल डोर सॅमसंग यल जी परत को केलविनेटर आय एफ एल डबल डोअर सिंगल डोअर कार्ड कपबोर्ड साईज कपाटासारखा मोठा पाहिजे का आपला नॉर्मल पाहिजे हा मग तो अडीच लाखाला जातो नाही नाही तुम्हाला हां नाही नाही तुम्हाला आपण बरोबर प्राईजमध्ये लावून देऊ की ॲमेझॉनवर ॲमेझॉन फ्लिपकार्टपेक्षाही आपलं परवडत आहे नाही नाही आपलं कसं होलसेले रेट आपण आपल्याला त्यामुळं काय रेटमध्ये कमी जास्त करता येते पाच जिल्ह्याची ए एजन्सी असल्यामुळं काय विषय नाही आपल्याला चालते ना तुम्ही म्हणजे बाय कॅश घेणार आहेत काय इन्स्टॉलमेंटवर घेणार आहेत हां मग हार्ड कॅश असेल तर मग अजून डिस्काउंट मिळते नाही नाही सगळं ॲवलेबल आहे आपल्याकडं काय विषय नाही पाहिजे त्या कलरमध्ये मिळते आपल्याकडं सगळं स्टॉक आहे हो हो उद्या या की नक्की या हो हो चालूच असतंय आपलं दहापर्यंत उघडंच असते दुकान ओके नाव काय सर ओके या सर